अच्छा आपल्या इथे सी फूड तर तू कुठपर्यंत जाऊ शकतो म्हणजे लांब अच्छा चांगलं पाहिजे चांगले टाईप तर एक काम कर ना तू कोकण कट्ट्याला जा ना तिथे चांगलं फूड वगैरे चांगलं येते जेवण वगैरे मच्छीचा वगैरे हो मस्त आहे तिथे एक नंबर आहे हो आरामशीर तिथे आणि नाही तर तू मालवणी कट्टाला जा मालवणी कट्टा आहे तू राहायला कुठे जोगेश्वरी जोगेश्वरीपासून जास्त नाही दहा किल पाच ते सहा किलोमीटर असेल जास्तीत जास्त हां जवळ आहे नाही तर तू मालवण कट्टालाही जाऊ शकतो कोकण कट्टाला कोकण कट्ट्याला स्पेशॅलिटी ही आहे की इथे मच्छी चांगली भेटते फ्रेश वडे भेटतात फ्रेश वडे सी सी फूडमध्ये मच्छीमध्ये येणार आहे तुला बोंबील येणार मांदेली कोलंबी शिंपल्या हो ताजी असतात हे ताजी आहेत तू पहिला आपण बघू शकतो की ताजे आहेत की नाही ती लोक आणून दाखवतात म्हणजे म्हणजे खेकडा झाला खेकडा वगैरे तुला आणून दाखवणार की तुला श् कुठची पाहिजे खेकडा कुठचा पाहिजे कोलंबी कुठची असणार म्हणजे किती मोठी आत्ता ते तर समुद्रवाले असते हां हां हो बजेट हो बजेट फ्रेंडली आहे ते आणि तू बघ ते त्यासाठी चांगलंच आहे ते म्हणजे आम्ही पण गेलो होतो गेल्या टाईमला एकदम चांगलंच होतं तर एकदा तू कोकण कट्ट्याला जाऊन ये तुला चांगलं वाटेल नही तर अजून हो भेटतात ना भेटतात ना फ्राय करून भेटतात सर्व भेटतं

पापलेट वगैरे सर्व असतं तिथे आणि आपलं विथ तिथे फॅमिलीसाठी बसायला अलग टेबल आहे परत ला म्हणजे अलग आहे अलग तुला बथडे सेलिब्रेट करायचा असेल तर तिथे अलग आहे ते तिथे जास्त रूम आहेत तर तू काही हो आहेत ना तिथे आहेत

गाडीच्या पार्किंगचा जरा इश्यू आहे तिथे तर तुला उतरूनच जायला लागेल असं हां बाजूला पार्क केली तर चालेल ना फोर पॉइंट फाय चार पॉइंट पाच आहे